मी किंवा माझ्या संपर्कातील कोणतेही लोकं माझ्या हिशोबाने कोणत्याच प्रकारच्या अंधश्रद्धांवर विश्वास ठेवत नाही मी माझी फॅमिली तसेच माझ्या संपर्कातील सर्व लोकं ही आम्ही खूप जागरूक नागरिक आहे हा माझे शिक्षण जरी कमी झाले असेल तरी मी बौद्धिक क्षमतेने परिपूर्ण माणूस असून कोणती गोष्ट योग्य आणि कोणती गोष्ट अयोग्य याबाबतीत आम्हाला समझ आहे त्यामुळे मी किंवा माझी फॅमिली किंवा माझ्या भागातील किंवा माझ्या संपर्कातील कोणीही लोकं कोणत्याच अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही किंवा कोणी जर असे म्हणत असेल की आम्ही कोणती अंधश्रद्धा पाळतो किंवा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतो तर त्यापेक्षा कोणी अंधविश्वासू किंवा मूर्ख माणूस दुसरा कोणी नसेल